प्राचीन काळापासून इस्त्र्यांची भूमिका महत्त्वाची आहे जसे कुटुंब चालवण्यासाठी पुरुषाची महत्त्वाची भूमिका आहे त्याच पदात स्त्रीपण असते प्राचीन काळात देवी म्हणून स्त्रींना इस्त्र्यांना पूजत होते ते आत्तापर्यंत आहे परंतु जसजसा काळ निघाला तसेतसे इस्त्र्यांची भूमिका निम्न दर्जाची झाली कारण मध्ययुगात साम्राज्यवादाचा निर्माण झाला साम्राज्यवादात इस्त्र्यांना निम्न दर्जात व वं वागणुक मि मिळाली त्याचं उदाहरण आहे रझिया सुलतान रझिया सुलताननं सुलताननं पापंदा पदा पदावर बसल्यानंतर इस्त्र्यान् त्याच्या कार्यकारी मंडळाला असं वाटत होते की आम्हाला एक स्त्री सुलतान पाहिजे नाही म्हणून त्यांनी त्याला मारून टाकले तसेच आपल्या महाराष्ट्रात बघितले तर महाराष्ट्रात स्त्रियांना पे मध्ययुगात लई सन्मान होता त्याचं उदाहरण आहे ताराबाई झाशीची राणी आणि येसूबाई इत्यादी महाराण्या येऊन गेल्या नि त्यांच्या सन्मान पण महाराष्ट्रात करण्यात होता पण आत्ता बघितलं तर स्त्रियांना लई वागणूक ब बघितलं तर लोकांची मानसिकताच बदलली लो स्त्रींना तुच्छ असे स मानतात लोक त्याला बदलण्यासाठी सरकारने अनेक स्कीमा काढली आणि आजच्या तारखेला कमीत कमी पंचाहत्तर टक्के लोक अस लोक असे आहेत जे मुलींना शिकवून त्याच्या पायावर उभं उभं करतात